होय मला काल्पनिक कथा लिहायला आवडतात कारण कसं असतंय कल्पनांमध्ये आपण किती विहार करू शकतो आणि काल्पनिक असल्यामुळं त्याचा प्रत्यक्ष माणसाला दुखावण्याचा अथवा एखाद्या माणसाला हर्ट होण्याचा प्रश्नच येत नाही आणि कल्पनाविलास असल्यामुळं शेवटी मनातलं सगळं आपल्या बाहेर येतं आणि त्या कल्पना कोणी सांगावं त्या कल्पना कदाचित मानवी जीवनामध्ये उपयोगीही पडतात या संदर्भात माझे आवडते लेखक व पु काळेंचं मी इथं आवर्जून उल्लेख करेन कारण व पु काळेंनी अशा कितीतरी मध्यमवर्गीयांच्या कथा लिहिल्या आणि त्या सगळ्या बऱ्याचशा काल्पनिकच होत्या म्हणजे भदे किंवा भूत ही कविता जी कथा होती भूत हे काय प्रत्यक्ष त्यांनी बा पाहिलं नव्हतं पण भुतं जाऊन नळात बसतात आणि त्यांच्या चाळीतल्या नळामधून पाणी क अडवून ठेवतात पण त्यासाठी त्यांनी जे जीवनाचं तत्वज्ञान त्यांच्याकडून वदवलं आहे भुतांकडून ते अप्रतिम आहे किंवा भदे म्हणून एक आहे किंवा तूच माझी वहिदा याच्यामध्ये वहिदा रहिमान आपली बायको झाली तर ती काय होईल हे सगळं कल्पनाविलास आहे पण तो कल्पनाविलास सुद्धा फॅन्टसी ही अप्रतिम त्यांनी साधलेली आहे आणि जीवनाचं त्यातलं सार आणि त्या जीवनाचं काही वेळा व्यंग पण त्यांच्या कथांतून त्यांनी लिहिलेलं आहे त्यामुळे मी हे सगळं त्यांच्याकडून शिकलेलं आहे व पु काळे हे माझे गुरू आहेत आणि त्यांच्या काल्पनिक कथा वाचताना आ आजसुद्धा त्या कथा आपल्या जीवनात फिट बसतात पस्तीस वर्ष होऊन गेली तरी जीवनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या कथा ह्या आपल्याला योग्य होतात त्यांचं एक वाक्य असं आहे की मोस्ट पर्सनल थिंग्स आर मोस्ट युनिवर्सल म्हणजे प्रत्येक ह्या निजी खासगी गोष्टी ह्या सर्वसामान्यांना लागू असतात तर हे पण मला खूप आवडतं आणि पार्टनर कादंबरी असो कर्मचारी कादंबरी असो त्यामध्ये बराचसा कल्पनाविलास त्यांनी घेतलेला आहे पण तरीदेखील त्यातून बरंचसं त्यांनी जीवनाविषयक मार्गदर्शन केलं आहे आणि मध्यमवर्गीयांचं जीवन कसं धकाधकीचं असतं आणि त्यातून मार्ग काढताना आपली निष्ठा आपलं कल्चर आपलं ध्येय किंवा आपले त म् मार्गदर्शक तत्त्वे याला तडा न देता मोडेन पण वाकणार नाही असं जे काय एक ताठा असतो किंवा एक स्वाभिमान असतो तो कसा टिकवला आहे ह्या काल्पनिक कवितातून कथातून आम्हाला वाचायला मिळाला आणि त ते मला आदर्शवतच वाटतात म्हणून मी कल्पनिक कविता कथा यांचा ज समर्पक आणि जास्त आवर्जून उल्लेख करेन किंवा मी त्याचा प्रसार करेन प्रचार करेन धन्यवाद